हां हां मी राजू प्रधान बोलतो आहे बोला कोण बोलताय आपण हां बोला मॅडम हां हां

अच्छा ठीक आहे ठीक आहे हो हो विचारा ना मॅडम त्यासाठीच नंबर दिला आहे ना ठीक आहे विचारा काय प्रश्न आहेत तुम्हाला काय अडचण आहे अच्छा त्या वेगळ्या पद्धतीने लिहिल्या असत्या तर असा आज तुम्हाला प्रश्न पडला आहे मॅडम कसं असतं ना की काही पात्र जे आहेत ना ते असं आपल्याला सुरुवातीला वाटतं की अरे हे पात्र आहेत ना हे आपण अशा पद्धतीने जरा चुकीचे वाटतात किंवा हे बरोबर होतं नाही पण त्याचा जो अगदी म्हणजे म्हणतो ना की कथेच्या शेवटपर्यंत विचार करून ती पात्राची रचना तशी केलेली असते जर आत्ताच्या ह्या क्षणाला आपल्याला असं वाटतं असतं की ह्या आत्ताच्या काही ज्या भागामध्ये आपल्याला वाटते की अरे हे पात्र असं असतं नाही असं पाहिजे होतं ठीक आहे आपण ते तसं पात्र केलं पण ज्या वेळेला कथा अगदी शेवटच्या टप्प्यावर पोचते ना मग त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे यार आता हे पात्र यार एकदमच चुकीचं झालं थोडक्यात म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येक पात्र आहे ना ह्या पात्र काय आहे आणि कशा पद्धतीने ते बिहेव करणार आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीने ते वागणार आहे त्या सर्वाचं जे काय आहे ते कथा म्हणजे पूर्ण कथेचा विचार करून त्याची मांडणी केलेली असते ना ठीक आहे असं असं तुम्ही वरवर वरवर म्हणून मला अरे हा हे चांगलं नाही वाटतं आहे हे आता आपण ह्याला असं करूया आणि त्याच्यानंतर एंडला जो आम्ही तो त्याला पूर्ण तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरवू नाही शकत ना मग ते एकदम विचित्र वाटणार अरे हा माणूस तर पहिले एकदम गोड होता अचानक आता डायरेक्ट विलन कसा झाला तसं नाही होतं ना मग जर त्याला विलनच तुम्हाला दाखवायचं तर तुम्हाला सुरुवातीपासून थोडं थोडं थोडं थोडं त्याचे अवगुण दाखवायला सुरुवात केली पाहिजे ना अचानक तुम्ही तीनशे साठ डिग्रीमध्ये तुम्ही त्याला विलन नाही दाखवू शकत ना ते पचणार नाही ना हां समजलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

नाही नाही असं काही नाही आहे हे बघा कसं आहे की वाचकांना शंका येणं किंवा त्यांना जरा काही प्रश्न पडणं एक हेच आहे ना कारण की ते तेवढं मन लावून वाचत असतात ना बरोबर की नाही आता तुम्ही जर मन लावून वाचत असाल तर तुम्हाला प्रश्न पण पडणे साहाजिक आहे ना जर एखादा माणूस समजा काय आपला वरवर वरवर वाचतो तर त्याला प्रश्न पडणारचं नाहीत ना त्यामुळे राग वगैरे असा नाही प्रश्न तर पडलेचं पाहिजेत ना ठीक आहे हां मग ब तुमच्या नाही नाही नाही राग कशाला येईल राग कशाला येईल नाही नाही आता प्रश्न पडले तर ते ह्याच्यावरून समजते की बाबा नाही वाचक मला खूप चांगल्याप्रकारे वाचतात त्यांच्या मनात शंका सुद्धा येत आहेत ठीक आहे चला मग भेटूया आपण चर्चासत्राच्या दिवशी आहे ना रविवारी तुम्ही मला भेटा पर्सनली मग मी तुम्हाला परत आणखी काही वेगळ्या पद्धतीने सांगेन ठीक आहे ठीक आहे चला ओके बाय